यस हो बोला

मग तुम्ही किती जण येत आहेत टोटल पाह्यला अच्छा फक्त महाराष्ट्र विजिट करायचं आहे का तुम्हाला हां ओके मग महाराष्ट्र तुम्हाला ऐतिहासिक बघायचंय काही की काही वेगळं असं मग ऐतिहासिक ऐतिहासिक प्लेसेस असे महाराष्ट्रात तरी तुम्ही रायगड सातारा सातारा रा राजधानी आहे तशी आपलं सिंधुदुर्ग आहे ते महाराष्ट्रात आणि रायगड रायगड तुम्ही जाऊ शकता आपला शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याचं बाजीप्रभू देशपांडेंचा इतिहास आहे तर तिथे एक पन्हाळा गड आहे तर तिथेपण तुम्ही विजिट करू शकता महाराष्ट्रमध्ये आणि सोबतच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं ते पण महाराष्ट्रामधूनच बिलॉन्ग करतात तर त्यांचं चैत्यभूमी असं आणि नागपूरमध्ये दीक्षाभूमी असे दोन खूप छान प्लेसेस आहेत तर तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता महाराष्ट्रात अत्यंत सुंदर असे प्लेसेस आहेत तर ट्रॅ मी ट्रॅवल एजन्सी जी आहे माझं ते आम्ही सोबत काम करतो तर मी फक्त गाईड आहे तर तुमच्यासोबत मी तुम्हाला गाईड करू शकते आणि ट्रॅवल एजन्सी जी आहेत ती आमच्यासोबतच असतात तर मी तसं तु कॉन्टॅक्ट करून त्यांना तुमचं सगळं डॉक्युमेंटरी किंवा काही असतील तुमचे तर ते सगळे पाठवेन चार जणांचा ग्रुप आहे बरोबर तुमचा हां मग चार जणांचा ग्रुप तसं मी त्यांना सांगते फुड वगैरे सगळं जेवणखाणं तुमचं दुपारचं सकाळचं रात्रीचं सगळं इथूनच असणार इथे राहायला जागा सर्व इथेच असणार आहे

तुम्ही जर चार जणं येता तर आमचा एक पॅकेज आहे तसा तर आम्ही इथे यायसाठी दहा हजार घेणार आहे सुरतवरून तुम्ही इकडे ट्रॅवलिंग करणार आहे तसे दहा हजार असतात पण आम्ही आठ हजारमध्ये करून देऊ शकतो आठ हजार चार जणांचे आठ हजार असं आम्ही म्हणजे प्रत्येकी आठ हजार असे कारण की राहणं खाणं वगैरे सगळं एका एका व्यक्तीचं बोललं तर सर्व सर्व सर्व सोबतीस सर्व इन्क्लूड करूनच मी सांगते आहे तुम्हाला ते सर्व इंक्लुडेडए जर तुम्हाला इथून काही घ्यायचं असतील म्हणजे महाराष्ट्रमधून येऊन तुम्ही जर काही तुमच्यासाठी बाय कराल म्हणजे काही गोष्टी घ्याल कपडे बोला काहीही व्हॉटेवर जे पण घ्याल तुम्ही ते त्याचे एक्स्पेन्सिव तुम्हाला स्वत हून करावे लागतील बाकीचे सगळे ट्रॅवल एजन्सी आम्ही स करून देतो चालेल ओके तुम्हाला ईमेल करेल मी ठीक आहे थँक्यू वेलकम